हॅलो नमस्कार मी यशवंत जोश जोशी बोलतो आहे नाशिकवरून मी तुमच्याकडे बुटांची ऑर्डर दिली होती अ मी जी ऑर्डर दिली होती ती ऑर्डर सबमिट तुम्ही केलीच नाही ती सप्लाय तुम्ही केलीच नाही माझे दहा नंबरची साईज आहे ती ऑर्डर देण्याच्या ऐवजी तुम्ही आठ किंवा नऊचे साईज पा मला पाठवता आता त्याच्यावर नंबर पण नीट वाचता येत नाही असा आहे आणि काय करायचं आम्ही आता दोन दिवसांनी मला कार्यक्रम आहे कार्यक्रमाला जायची वेळ आली आहे आणि मला तुम्ही असे चुकीचे बूट पाठवले आता मला नवीन घालून बूट जायची इच्छा होती तेही शक्य नाही तेव्हा तुमच्या साईजमध्ये बसेल असं मला तुम्ही द्या तर दहा नंबर द्या किंवा मला तुम्ही रिफंड करा रिफंड करणं हे जास्त चांगलं कारण मला आता गा गावातून बूट घ्यावे लागतील बाजारात जावं लागेल तेवढ्यासाठी बाजारात जाऊन मला बूट घेणं आलं आता तुमच्याकडनं वेळेवर माहितीप्रमाणे आली असते मला तुम दिले असते वेग योग्य आत्तापर्यंतचा अनुभव माझा चांगला होता परंतु यावेळेला मात्र तुम्ही फारच मला नाराज केलेला आहे दहा नंबरचे साईज तुमच्याकडे नसेल तर त्याप्रमाणे मला कळवा आणि तर दोन दिवसात पाठवणं शक्य असेल तर तसं पाठवा मला असं वाटत नाही तुम्ही दोन दिवसात देऊ शकाल माणूस येऊन परत घेऊन जातो त्यानंतर तुम्ही आठ दिवसाने पैसे देता त्यापेक्षा तुम्ही मला ताबडतोब पैसे दिले आहेत तर मला बाजारातून घेऊन जोडे घेणं हे शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही मला ताबडतोब रिफंड करा आणि ही काही पद्धत मला तुमची आवडलेली नाही तुम्ही आधी चौकशी केली असती माझ्याकडे की आमच्याकडे दहा नंबर सध्या नाही आहे तर नऊ नंबर पाठवू का तर आम्ही त्याप्रमाणे तुम्हाला उत्तर दिलं असतं तुम्हाला कळवलं असतं ही काय तुमची पद्धत चांगली नाही आहे त्यामुळे मी माझी ऑर्डर रद्द करतो आहे असं समजा आणि रद्द केलेल्या ऑर्डरचे तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे मला ताबडतोब पैसे द्या आणि त्या मला नवीन बूट इथे विकत घ्यावे लागणार आहेत आता त्यासाठी बाजारात जाणं आलं बाजारातून मला हवा तो नंबर मिळाला नाहीतर दोन दुकानं हिंडून बघावे लागेल त्यापेक्षा तुम्ही आता मला ताबडतोब हे परत करा धन्यवाद